भारतातली शिक्षण व्य व्यवस्था कशा प्रकारची आहे असा जर मी विचार करते तर मला असं वाटतं की आत्ता टेन प्लस टू हा पॅटर्न चालू आहे भारतामध्ये आणि खरं तर गेल्या जनरेशनपर्यंत म्हणजे माझ्यापेक्षा खाली वीस वर्षापर्यंत बऱ्यापैकी उपयोग होत होता असं वाटतं आहे पण आता टेन प्लस टूचा थोडासा बॅड इफेक्ट दिसायला लागलाय कारणकी बारावी जी काय आता झाली आहे रॅट रेस त्यानी मुलं जाम पेकाटून जात आहेत कारण जी सायन्सला मुलं असतात त्यांना तर ते सगळं भयंकर अवघड चित्र समोर उभी राह उभं राहतं आणि हे सगळं कशामुळे होतं आहे तर ते सातवीपर्यंत परीक्षा नाही आहे त्याच्यामुळे सगळा जास्त मोठा झोल झालेला आहे कारण सातवीपर्यंत तसंच तुम्ही पुढे ढकलताय भारतामध्ये आणि मग एकदम आठवी नववी दहावी परीक्षा सुरू होतात आणि बारावीला प्रचंड प्रेशर येतं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे कुठंतरी चित्र बदलायला हवं आहे आणि जसं परदेशामध्ये कसं होतं ना की सातवीपर्यंत बऱ्यापैकी असंच आहे पण नववीपासून त्यांचे क्रेडीट सुरू होतात यू एस यु के जर बघितलं आपण तर नववी दहावी अकरावी आणि बारावी अशी चार वर्षं एकत्रित मिळून त्यांचे क्रेडिट असतात तर त्यामुळे त्या मुलांना असं मी आता बारावीत आहे मी आता दहावीत आहे असं प्रेशर कुठलंच येत नाही तर मला असं वाटतं आहे की दोन तीन पर्याय मला वाटतात एक म्हणजे क्रेडिट सुरू करता येईल आपल्याला नववीपासूनच म्हणजे मग ते विखरून होईल भारतातल्या मुलांना जे एकदम बारावीत प्रेशर येतं आहे त्याच्याऐवजी आणि अर्थात एन ई पी आता आलं आहे त्यामुळे मल्टिडिसिप्लिनरी गोष्टी आणि विषय मुलं शिकू शकणारच आहेत तर त्यामुळे फक्त जी क्रमिक अभ्यासक्रमवाली मुलं नाही आहेत ज्यांना इतर पण काही करून बघायचं आहे त्यांना एन ई पीमध्ये आता पुष्कळ स्कोप आहे म्हए म्युझिक आहे डान्स आहे स्विमिंग आहे अशा बऱ्याच गोष्टी ती मुलं आता करून बघू शकतात पण मला मोठा ता फरक जो असा वाटतो आहे की जो भारतात अजूनही चांगला आहे तो म्हणजे वन टू वन टीचिंग अजूनही भारतामध्ये सुरू आहे अजूनही शाळांमध्ये मुलं व्यवस्थित पद्धतीने जात आहेत आणि शिक्षक शिकवत आहेत आणि मुलांना एखादा चापटा मारला शिक्षकांनी त अजून असं काय आपल्यावर केस वगैरे होत नाही तर मला असं वाटतं की ही परंपरा जी आपली गुरुकुलची होती की थोडं शिक्षक हा शिक्षक असतो आणि मुलांनी शिकवाय शिकायचंच असतं मए गुरु शिष्य परंपरा जी पूर्वी होती तर ती खरं चांगली आहे की जी आत्ता परदेशामध्ये आता अस्तित्वात मए लोप पावत चालली आहे असं वाटतं आणि मग तिथे लगेच ते फाईल स्यू वगैरे करतात तर मला असं वाटतं आपण भारतातली शिक्षण पद्धती एन ई पीच्या दृष्टीने आता जर विचार करत असू तर अशी पुढं यायला पाहिजे की आपलं जे काही संचित होतं नालंदा होतं किंवा तक्षशीला होतं तर ही गुरुकुल पद्धत आहे तर आता गुरुकुल पद्धत जरी आपण आणू नाही शकलो तरी त्या पद्धतीनं आपण थोडी ज्याला आपण भारतीयकरण आपल्या शिक्षण पद्धतीचं करून घेता येईल ती संधी एन ई पीच्या दृष्टी एन ई पीमुळे आपल्याला आता मिळते आहे तर ती आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे कारण आपण जे मेकॅलो सिस्टीम जी काही आपण फॉलो करतो आहे म्हणजे आम आमच्या पिढीपर्यंत अजून सुद्धा आमच्या मुलांच्या पिढीपर्यंत आपण सगळं अशाच पद्धतीने शिकत आलो आहे तर ते आता थोडं बदलायची गरज वाटते आहे कारण त्याचे आता दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांनाच जाणवत आहेत तर थोडं आपण कौशल्याधिष्ठित जर आपली शिक्षण प्रणाली चालू केली इथून पुढे जे खरंच एन ई पीमध्ये घडू शकेल अशी अशा मला पण वाटते आहे अर्थातच आपल्याकडे पॉप्युलेशन इतकी जास्त आहे की एन ई पी पूर्ण म्हणजे के जी टू यू जी जाईपर्यंतच दहा वर्षाचा कालावधी जाणार आहे पण त्याला इलाज नाही आहे ते सगळं आपण त्या प्रोसेसमधून कदाचित एक अर्धी पिढी जाईल पण तशी गेली तरी हरकत नाही आपण ते पुढं पुढं कौशल्याधिष्ठित शिक्षण पुढं पुढं करत नेण्याची गरज आहे असा पण कधीतरी मला विचार मनात येऊन जातो म्हणजे येत होता येन ई पी येण्याच्या पूर्वी की नाहीतरी दहावी आणि म्हणजे सॉरी अकरावी आणि बारावी ही दोन वर्ष फक्त अभ्यासच करायचा असतो मग आपण असं का नाही करत की इंटिग्रेटेडच का नाही करत म्हणजे ज्यांची दहावीची परीक्षा झाली आहे त्यांना मोकळंच सोडायचं दोन वर्षासाठी जसं गेटचा स्कोअर दोन वर्ष व्हॅलिड असतो तसं त्या मुलांनी अभ्यास झाला की परीक्षा देऊन टाका बारावीची म्हणजे काही मुलं अशी असतात की ज्यांचा अकरावी शेवटालाच बारावीचा अभ्यास झालेला असतो मग द्या ना त्यांना एटेम्प्ट मग त्यांना काहीतरी एक वर्ष वेगळं पण शिकता करता येऊ शकतं तर असाही एक प्रयोग करून बघायला हरकत नाही आहे शिक्षण पद्धतीत असं वाटतं की फ्री दोन वर्ष मग तुम्ही क्लासला जा कॉलेजला जा प्रायव्हेट ट्यूशन घ्या फॉर्म सतरा भरा काहीही भरा तुम्हाला अल्टिमेटली बारावीची परीक्षा द्यायची आहे मग ती तुम्ही दोन वर्षात द्या नाही तर एक वर्षात द्या आणि मग तो स्कोअर जसा गेटचा आपण धरतो तसा हा स्कोअर बारावीचा धरायचा असाही एक प्रकार करून बघता येईल का हे असं मला गेली बरीच वर्ष वाटतं आहे तर हे एक आणि येन ई पी खूप स्ट्राँगली रेकमेंड मा मला असं वाटतं आहे की ते करायला पाहिजे म्हणजे मग आपण कुठेतरी ते क्रेडिट पॉईंट वगैरे जे परदेशामध्ये आपण ऐकतो की इकॉनॉमिक्स पण आहे त्या मुलाचं आणि मग फिजिक्समध्ये पण तो बी एस सी करतो हे जे इंटरक्रॉस कनेक्शन्स आहेत विषयांमधली ती भारतामध्ये पुढे येऊ शकतील असं वाटतं कारण कायमच शिक्षणामध्ये दोन प्रकार असतात एक ॲकॅडमिक्स असतं आणि एक कौशल्याधिष्ठित शिक्षण असतं तर ॲकॅडमिकवाली मुलं असतात ती पुढं जातात त्यांना ॲडमिशन मिळतात ती त्या ठरलेल्या करिक्युलममधून पुढं होऊन ते ते काय ग्रहण करतात म्हणजे पदवी असेल पदविका असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पण जी मुलं ॲकॅडमिकमध्ये नाही आहेत आणि त्यांना कौशल्य शिकवणं जास्त गरजेचं वाटतं आहे तर त्याना पण आता स्कोप मिळाला पाहिजे मग भले आपण जे डिग्री डिग्री करत बसतो तर त्याच्याऐवजी कौशल्यांचं मूल्यमापन वेगळं आणि ॲकॅडमिकचं मूल्यमापन वेगळं असं जर आपण काही करत गेलो तर आज आपण जे म्हणतो की प्लंबर मिळत नाही आहेत पेंटर मिळत नाही आहेत फिटर मिळत नाही आहेत तर अशा किंवा अगदी मातीची भांडी करणारी मिळत नाही आहेत असं जे काही आपल्याला जे कौशल्य आपली म्हणून पूर्वापार होती तर ती पण ह्याने विकसित होतील आणि ॲकॅडमिकशियन जे असतात किंवा ज्यांना खरंच काय शिकण्यामध्ये पुस्तकी शिक्षणामध्ये ज्यांना रस असतो तर अशाही मुलांना त्यामुळे स्कोप मिळेल असं वाटतं तर एकूणच परदेशातली पद्धती काही फार छान आहे असं माझं मत नाही आहे पण क्रेडिट्स त्यांची जशी आहे तशी भारतीयकरण करून आपली जर काही पद्धती आपण एक तयार केली शिक्षण पद्धती ज्याची सुरवात म्हणून मला एन ई पी आत्ता वाटतं आहे तर ते खूप छान होईल असं दिसतं आहे